आम्ही एकदा धम्म सहल म्हणून मुंबईला जाण्याचा प्लॅन केला होता चंद्रपूरवरून आम्ही वीस पंचवीस लोकं होतो त्या टूरमध्ये तर आम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रात पहिल्यांदा गेलो तर मुंबईला गेलो पहिल्यांदा मुंबईवरून नंतर मग आमचं प्लॅनिंग रायगडला जायचं होतं मग तिथून आम्ही साध्या आपल्या ट्रॅवल्सनी गेलो ट्रॅवल्स केली होती तर रायगडला गेल्यावरती इतका चढाव आणि तोही अनुभव खूप हे होता की तो चक्रीघाट आणि तिथून ती ट्रॅव्हल्स चालली वरती वरती खूप त्यानंतर आम्ही काही पुरेपूर म्हणजे पूर्ण रायगडला न न जाता मधातच आम्हाला रात्र झाल्यामुळे सायंकाळ होत असल्यामुळे मग तिथे थांबावं लागलं फक्त आम्ही जिजाबाईची समाधीपर्यंत गेलो आणि त्यानंतर खाली उतरलो त्यानंतर आम्ही बाबासाहेबांचे आंबावडे गाव तिथे गेलो तिथे पण बाबासाहेबांच्या स्मृती म्हणजे आहेत खूप त्यांचं जुनं गाव आहे तिथे पण एक छोटंसं विहार आहे आणि त्यानंतर मग आम्ही महाडला गेलो जिथे बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे पाण्याचं चवदार तळं तिथून आपल्याला पाणी पिण्याची म्हणजे एक अधिकार दिला हो की नाही पाण्यासाठी हक्काचं हक्काचं आपल्याला एक अधिकार मिळालं पाणी पिण्यासाठी तर ते पण बघितलं आणि तिथे आज खरंच खूप मोठी लायब्ररी आहे की तिथे खूप पुस्तकं आहेत आणि तो पण एक अनुभव खूप चांगला होता त्या त्या याच्यामध्ये रायगडचं त्यानंतर महाड महाड तर झालं महाडनंतर मग परत आम्ही हां नंतर मग आम्ही पॅगोडाला आलो जे गोयंका गुरुजींनी एक मेडिटेशन हॉल बनवलेलं आहे मोठ्ठा पॅगोडा आहे तिथे आणि तिथे मेडिटेशन होते आणि त्याही दिवशी एक सार्वजनिक मेडिटेशन होता आणि तिथेच एसल वड पण आहे त्या भागाने गेल्यावर तिथला पण अनुभव खूप चांगला होता खूप छान बांधलेला आहे तिथे गेल्यावर खरंच मन खूप रमते एक चांगला अनुभव तो पण मला आला आणि तसंच मग आपली नागपूरची दीक्षाभूमी नागपूरची दीक्षाभूमी तर माहीतच आहे की तिथे आपल्याला धम्मदीक्षा दिली तिथे पण आल्यावर खूप प्रसन्न वाटते आणि आजही वाटते तिथे गेल्यावर